माझी शेती ही बागायती शेती आहे अर्थातच तर त्या शेतीसाठी मला बाराही महिने पाण्याची गरज असते असते त्यासाठी मी स्वतःची विहीर खोदलेली आहे आणि त्याच बरोबर आमच्या शेजारी असणाऱ्या धरणामधून देखील पाणी साय सायबिंगची व्यवस्था करून पाण्याची व्यवस्था पण मी केलेली आहे अर्थातच विहिरीच्या पाण्याच्या मार्फत माझ्या सिंचनाचे व्यवस्थापन होते पण उन्हाळ्यामध्ये मला धरणाचे पाणी कमी पडल्यामुळे आणि विहिरीचे पाणी आटल्यामुळे आर् विहिरीचे पाणी कमी पडल्यामुळे शेतीत पाण्याची टंचाई जाणवते त्यामुळे मला नवीन पाणीस्रोत स्त्रोताची गरज आवश्यक आहे त्यासाठी मला बोरविहीर बोरविहिरीचा पर्याय हा उत्तम वाटतो त्यासाठी मला आमच्या जलव्यवस्थापन खात्यातील प्रशासकीय अधिकाऱ्याशी संपर्क सात साधणे गरजेचे आहे आणि त्यांच्यासोबत मी बोलले त्यानंतर त्यांनी मला तेथे प्रथमतः तर माझ्या सातबारा वि बद्दल माहिती विचारली जमीन कोणत्या गटामध्ये येते त्याबद्दल माहिती घेतली त्याचबरोबर धरणाच्या की पासून किती अंतरावर जमीन आहे त्याबद्दलची पण माहिती घेतली त्यामुळेच मी बोरविहिरीसाठी मी पात्र आहे का नाही हे मला समजले आणि खरंतर मला बोरविहिरीची अतिशय गरज आहे त्यासाठी मी त्यांच्या कडे विनंती अर्ज केलेली आहे कारण की त्या मार्फत उन्हाळ्यामध्ये अ अतिशय मला पिण्याच्या पाण्याचीदेखील सोय रहात नाही तर शेती मालासाठी तर अगदी कधी कधी पीक उभे पीक जळून जाते दुष्काळामुळे तर माझ्या ह्या अशा या शेतीला बोरविहिरीची गरज आहे आणि त्यासाठी मला व जलव्यवस्थापनाकडून परवानगी मिळावी यासाठी मी आन विनंती केलेली आहे आणि त्यासाठी पण काही परवानग्या घेण्याची गरज असते त्यासाठी त्यांनी मला तहसीलदाराकडून एक अर्ज लिहून देऊन त्यांची सही शिक्के आणण्यास सांगितलेले आहे त्याची मी तयारी त्याचीदेखील मी तयारी केलेली आहे त्याचबरोबर नळगावातील जे पाणी व्यवस्थापन बघतात त्यांना त्याचबरोबर माझी जमीन ज्या क्षेत्रामध्ये येते तेथील तलाठ्यांना मला विनंती अर्जपत्र देऊन त्यांची परवानगी घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर याचा पर्यावरणावर काही दूषित काही दूषित परिणाम होणार नाही याची मला काळजी घेणं गरजेचं आहे त्यासाठी मला येथील पर्यावरणीय आधिकाऱ्यांशी बोलून त्यांना स माझं समस्या सांगून त्या संदर्भात त्यांना माहिती देणं अतिशय गरजेचं आहे माझ्या शेतीसाठी नवीन पाण्याची गरज अतिशय महत्त्वाची आहे कारण की त्या कारण की माझी शेती फक्त माझ्यापुरतीच मर्यादित नसून आसपासच्या चार पाच लोक चार पाच माझे शेजारीदेखील माझ्याच पाण्याचा उपयोग करतात आणि त्यांना त्यांना त्यांनादेखील पाण्याची कमतरता भासते त्यामुळे जर मी बोरविहिरीचा प्रकल्प आखला तर त्या त्या माध्यमातून त्यांनादेखील पाण्याची मदत होईल त्यामुळे हा प्रकल्प मान्य करणे अतिशय महत्त्वाचे आहे त्यामुळे मी सरकारला विनंती देखील केलेली आहे आणि काही अनुदान मिळत असेल त्यासाठी देखील मी प्रयत्न करत आहे कारण की बोरविहिरीसाठी येणारा खर्च हा थोडासा परवडण्याच्या बाहेर आहे त्यामुळे मी त्यांना विनंती अर्ज केला की मला थोडीशी अनुदान जरी मिळाले तर तरी मी ते या काहीक दिवसात परत करेन त्यामुळे मी त्यांना तसा विनंती अर्जदेखील करणे केलेला आहे नवीन पाणी जोडणी करणं हे महत् किती महत्त्वाचं आहे यासाठी देखील मी माझ्या शेजारच्या स शेतकऱ्यांचा रि मदत घेऊन त्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन तो कागददेखील येथील जलाधिकाऱ्यांकडे पुरवलेला आहे आणि योग् आणि बोरविहीर हा कसा योग्य स्रोत आहे याबद्दल देखील मी एक माहिती पट किंवा माहिती तयार करून ती त्यांच्यापर्यंत पोचवलेली आहे आणि त्या माध्यमातून त्यांना माझं पाण्याची गरज समजू समजू शकते आणि ते मला मदत करतील अशी मी अपेक्षा करते कारणकी मला पाण्याची अतिशय गरज आहे सिंचनप्रणाली ही शेतीसाठी अतिशय महत्त्वाची आहे आणि ती जर बसवण्यापूर्वी हा एक काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचं आहे त्या देखील मी केलेले आहे फक्त आता सरकारी नियमाचा आणि त्यांच्या आदेशाचा मी वाट बघत आहे की ते कधी येऊन मला सांगतात आणि त्यानुसार मी माझ्या पुढील कामास सुरुवात करेन धन्यवाद